आमच्या गावात जास्त करून दुग्ध व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर चालतो आमच्या गावात पाच सहा दुध संकलन संकलन केंद्र आहेत आणि दुसरा व्यवसाय म्हणजे आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात डाळिंब या फळाचे उत्पादन घेतले जाते आणि आमच्या गावातून खूप मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन होते